घरातल्या घरामध्ये खूप सारे खेळ खेळता येतात त्यामध्ये ते खेळ आपण बऱ्याच वेळ चालतात त्यामध्ये किती म्हणजे तरी तीस तीस मिनटं एक तास अर्धा तास पंचेचाळीस मिनटं असे चालतात त्यामध्ये आपण चिल्लसट खेळू शकतो लुडो खेळू शकतो गाण्यांच्या भेंड्या खेळू शकतो किंवा आपण त्याच्यामदे राजाराणी खेळू शकतो काजूबादाम खेळू शकतो आणि त्यामध्ये सूरपारंब्या असेल आणखीन त्याच्यामध्ये चल्लसाठ नंतर त्याच्यात असे बरेचसे खेळ आहेत ते आपण खेळू शकतो आणि त्यामध्ये सर्व वयातील घरातील सर्व वयोगट सहभागी होऊ शकतात त्यामध्ये आपले वडील असेल बहीण असेल आई असेल आज्जी असेल आत्या असेल मावशी मामा काका आज्जी आजोबा मावस बहीण भाऊ किंवा कोणी नात्यातले कोणीही असेल घरातील सर्व व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि हे खेळ फक्त मुलेच नाही ते मुलीही खेळू शकतात कारण की त्यामध्ये वयोमर्यादा नसते त्यामध्ये कोणतं मुलामुली भेदभाव नसतात ते सर्वांसाठी समान असे खेळ असतात म्हणून मी म्हणतो हे असे खेळ आपण घरातल्या घरात खेळलेच पाहिजे त्यासाठी आपला आपलाही घरच्यांला वेळ देता येतो आणि घरच्यांसोबत आपण वेळ घालवला की घरच्यातले आपले नातेसंबंधही चांगले होतात एकामेकांला आपण समजूनही घेऊ शकतो म्हणून असें खेळ आपण घरच्यांसोबत खेळलेच पाहिजेत त्याचा आपल्यालाही फायदा होतो घरच्यांलाही फायदा होतो आणि आपला सर्वांनाही फायदा होतो म्हणून माझं म्हणणं तरी एवढंच आहे की आपण हे खेळ सर्वांसोबत खेळले पाहिजे आणि हे खेळ कमीत कमी आपण अर्धा एक एक तास किंवा अर्धा तास हे खेळू शकतो आपण किवा लहानपोरं आधी खेळायला चालू करतात मग त्यामध्ये मोठ्या लोक मोठे जे माणस आहे त्त्यांलाही त्यांचे दिवस आठवतात तेही मग त्यांच्यामध्ये खेळायला चालू करतात हे सगळं चालू असताना एक एक करून घरातील सर्व सर्व सर्वजण हे खेळ खेळायला येतात काही जणांना काम असेल तर ते कामावर निघून जातात काही जणांना काम नसेल किंवा घरामधले सगळे कामं आवरले असेल तर खेळतात सर्व सर्व खेळतात ते खेळ आणि हे खेळ खेळणं आपल्यासाठी एकदृष्ट्या चांगलेच आहे कारण ह्या खेळाचा आपल्याला खूप म्हणजे खूप फायदा होतो घरामध्येही आपले काही तणतण होत नाही कोणाचे भांडणंही होत नाही सगळे एएकनिष्ठ असतात आणि मजामस्ती असते त्यामुळं घरातील वातावरणही चांगले होते आणि हे आपण असे खेळ नेहमी खेळलेच पाहिजे हा फायदा आपल्याला होतो म्हणजे होतोच आणि अशा फायद्यामुळे आपलं घरही चांगलं राहतं आपल्या घरातील माणसेही चांगलं राहतात कधीही अशी भांडणं पण नाही होणार काही नाही होणार सगळेच यामध्ये चांगलं होणार म्हणून मी म्हणतो घरामध्ये लहान मुलंही असले पाहिजे आपण त्यांच्यासंग असे खेळही खेळले पाहिजे या असे खेळ खेळल्यामुळे आपल्या घरातील वातावरणही चांगलं होत असतं